माझ्या शाळेमधील मला आवडता विषय म्हणजे मराठीच होता मराठी मला लहानपणापासूनच आपण मराठीमध्ये शिकतो बोलतो त्याच्यामुळे मला मराठीच विषय शाळेमध्ये खूप आवडायचा मी मराठीमध्ये मला दहावीपर्यंत तरी हायेस्ट मास्क मार्क्स होते तसेच म मला गणित हा विषय खूप कठीण वाटायचा त्यामुळे मी गणितामध्ये कधीच करियर करायचेही ठरवले नाही आणि मला तो आवडतही नव्हता त्यामुळे मी पुढेही गणित या विषयामधे कधी इंट्रेस्ट घेतला नाही तसेच माझ्या शाळेत शाळेतील मला आ आठवणारे दिवस आनंदाचे दिवस म्हणजे आम्ही मी माझ्या मैत्रिणीसोबत खूप जास्त शाळेमध्ये खेळायची का खूप जास्त खेळ खेळायची तो खेळ म्हणजे लगोरी आम्ही आमच्या माझ्या क्लासमधल्या मैत्रीणिंचे ग्रुप तयार झालेले होते दोन ग्रुप आम्ही वाटून घेतलेले होते आणि असा आमचा दहा दहा जणींचा ग्रुप होता आम्ही वीसजणी मिळून लगोरी खेळायचो एकवेळा एकदा आमची टीम खेळायची नंतर दुसरी टीम करा खेळायची आम्हाला लगोरी खेळायला खूप आ आवडायचो शाळेमध्ये असताना आम्ही कुठलाही ऑफ पीरियड जरी असला तरी आम्ही त्यामध्ये सुद्धा फक्त लगोरी आणि लगोरीच खेळायचो